हॅलो तर मला माझ्या गॅस आरक्षणाबद्दल बोलायचं होतं

तर गॅस रद्द करायचं आहे मला मी माझ्या प्रोफेशनल कामामुळे मला शिफ्ट व्हावं लागणार तर मला गॅस रद्द करायचं आहे तर काय प्रोसेस असणार

अच्छा तुम्हाला लगेच बंद करायचं आहे हो लगेच रद्द करायचं आहे हो अच्छा माझं आरक्षण क्रमांक आहे दोन तीन चार पाच आठ नऊ

माझं र लग्गेच रद्द करायचं आहे हो तिकडे मी नसणारच हो ठीक आहे ठीक आहे थँक्स